रडायला लावणारे पुस्तक माझ्या वाचनामदे पुणे विद्यापीठाची माजी कुलगुरू डॉक्टर नरेंद्र जाधव यांचं पुस्तक मला वाचनामदे आलं आम्ही आणि आमचा बाप या पुस्तकामध्ये जाधव साहेबानी स्वतःचा अनुभव त्या ठिकाणी रेखांकित केलेला आहे त्या अनुभवामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही लहानपणी कशा पद्धतीने दिवस काढले कोणत्या परिस्थितीमध्ये आमचं राहणीमाण होतं कोणत्या वातावरणामदे आम्ही राहत होतो आमची परिस्थिती काय होती आर्थिक परिस्थिती किती हलाखीची होती याबद्दलची माहिती त्या पुस्तकामध्ये सांगितलेली आहे आणि ते पुस्तक वाचत असतांना हां त्याचं वर्णन इतकं त्यानी परिस्थितीचं इतकं जबरदुस्त केलेलं आहे की प्रत्येक पॅरेग्राफ वाचला की त्या ठिकाणी डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही आणि त्यामुळं त्या पुस्तकामध्ये आम्ही आणि आमचं बाप ह्या नावाचं पुस्तक ही जरूर त्या ठिकाणी वा वाचणं गरजेचं आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी ह्या पुस्तकाचे वाचन करणं गरजेचं आहे लक्षात घ्या आणि हे पुस्तक वाचत असताना हे पुस्तक वाचत असताना मला असं वाटायचं की मीच त्या पुस्तकामध्ये आहे की काय माझीच भूमिका त्या ठिकाणीपुस्तकामध्ये रेखाटलेली आहे की काय असं वाटायचं कारण परिस्थितीनी मजबुरी परिस्थितीनं मजबूर असल्यामुळं किंवा मजबुरी आल्यामुळं आपल्याला वाटेल ते काम करावं लागायचं नको नको ते त्या ठिकाणी कामं करावी लागायची आणि त्या ठिकाणी अर्धपोटी राहून वेळ वेळप्रसंगी उपाशी राहून त्या ठिकाणी आपण शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यामुळे त्या पुस्तकामध्ये सुद्धा दाभोळकर सरांनी नरेंद्र जाधव साहेबांनी त्या ठिकाणी त्याचं वर्णन हे अतिशय ह्रदयस्पर्शी केलेलं आहे त्यांनी स्वतःच्या भाषेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनी त्या ठिकाणी ते रेखांकन केलेलं आहे आणि म्हणून जाधव साहेबांनी जी काय ऊत वर्णन केलेलं आहे मी आम्ही आणि आमचा बाप या पुस्तकामध्ये आपण थोडंसं विचार करणं गरजेचं आहे आणि विद्यार्थी म्हणून जर आपण शिकत असाल तर विद्यार्थी म्हणून त्या पुस्तकाचं प्रत्येक विद्यार्थ्यांने वाचन केलं पाहिजे आणि तळागाळातून आपण त्या ठिकाणी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेतल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या वडिलांनी आपल्याला काय शिक्षण दिलेलं आहे आपल्या वडिलांची अपेक्षा काय होती वडिलांनी त्या पुस्तकामध्ये सांगितलेलं होतं वडील त्यांची आशिक्षित होते नरेंद्र जाधव साहेबांचे वडील हे अत्यंत अशिक्षित होते फक्त तरीदेखील त्यांची शिक्षणाबद्दलची ओढ जास्त होती आणि म्हणून त्यांनी जाधव साहेबांना त्या पुस्त शिक्षणाचे शिक्षणाबद्दल सांगितलं आणि त्यांनी एकच सांगितलं होतं त्यांच्या भाषेमध्ये तू काय पण शिक परंतु टापचं बन तो कोणताही उद्योग कर परंतु तो टॉपचा उद्योग असला पाहिजे असं त्यामध्ये त्यांची अपेक्षा असायची म्हणजे कोणत्याही शाखेचं तू शिक्षण घे किंवा कोणत्याही पद्धतीचा व्यवसाय कर परंतु तू कसा असला पाहिजे टॉपच असला पाहिजे अतिशय उत्तम दर्जाचं असला पाहिजे अतिशय उच्च कोटीचं असला पाहिजे अतिशय उत्कृष्ट असला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा होती आणि ते त्या पुस्तकामध्ये त्याने व्यतीत केलंय म्हणजे ते सरळ म्हणायचे की तू काय पण बन परंतु टापचं बन अगदी तू चोर जरी झाला तरी चालेल परंतु तू चोर असला पाहिजे तो कुठला टॉपचा चोर असला पाहिजे चोरी असेल तर तीसुद्धा टॉपची केली पाहिजे म्हणजेच ते ठिकाणी त्यांनी फक्त गुणवत्तेला महत्त्व दिलेलं आहे आणि त्या पुस्तकाचं जर वाचन केलं तर त्या पुस्तकाच्या वाचनातून असं लक्षात येतं की आपण परिस्थिती कितीही हलाखीची असू द्या परिस्थिती कितीही गरिबीची असुद्या परंतु आपल्या प्रगतीसाठी परिस्थिती आड येत नाही आणि शिक्षणाच्या बाबतीत तर मुळीच प्र परिस्थिती आड येत नाहीये कारण परिस्थिती आणि शिक्षण त्याचा काहीही संबंध येत नाही कारण परिस्थितीवर मात करून आपन शिक्षण घेण्याची आपली तयारी असली पाहिजे आणि ती संपूर्ण माहिती त्या ठिकाणी आम्ही आणि आमचा बाप यामध्ये रेखाटलेली आहे वर्णन केलेली आहे आणि त्यामुळे ते पुस्तक वाचत असताना पाउला पाउलाला मला माझी आठवण व्हायची की खरंच मी सुद्धा अशा पद्धतीचे दिवस काढलेले आहेत आणि त्यामुळं त्या पुस्तकाबद्दल प्रत्येक ओळ प्रत्येक शब्द त्या पुस्तकामधला माझ्या भावनेला स्पर्श करून जायचा आणि त्यामुळं ते पुस्तक अतिशय हृदयस्पर्शी अतिशय भावनास्पर्शी अशा विषयाचं आहे आणि त्यामुळं त्या पुस्तकान त्या पुस्तकामधून माझं वाचन ज्यावेळेला वाटलं त्यावेळेला माझं पुनरावलोकन किंवा माझं मागील आयुष्य मला आठवलं आणि त्यामुळं ते पुस्तक निश्चितच भावना स्पर्शी आहे हृदयस्पर्शी आहे आणि भावनिक आहे आणि म्हणून त्या पुस्तकाचा सर्वानी वाचन करावं ही त्या ठिकाणी अपेक्षा आहे